माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटीला ही वा वाक्य जरी ऐकलं ना तरी पूर्ण अंगात आहे तो संचार आहे तो जोश आहे तो येतो मी असं म्हणेल की मराठी ही माझी मायबोली भाषा आहे त्यामुळे मराठी समोर कोणतीही भाषा ना मी मराठीलाच मान देईल किवा मराठीच मला माझ्या आवडीची भाषा असेल पण आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला व्यवहार करताना मराठीसोबत इतरसुद्धा भाषेचा वापर करावाच लागतो आणि त्यानंतर भारतामध्ये हिंदी ही भाषा आहे ती सर्व राज्यांमध्ये सर्व प्रांतांमध्ये केली जाते त्यामुळे हिंदी ही भाषा आहे ते आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये वापरण्यासाठी ती हवीच आहे पण त्याचप्रमाणे आपली मराठी जी काय माझी मायबोली भाषा आहे तीसुद्धा मला तितकीच जपायची आहे कारण मी मरा मराठी आहे मी महाराष्ट्रात राहते त्यामुळे मला माझ्या मराठी भाषेचा म आहे तो जपलाच गेला पाहिजे असं वाटतं त्याच्यामुळे हिंदी ही भाषा आहे ती आणि मराठी भाषा आहे दोघींची तुलना होऊ शकत नाही हिंदी आहे ते पण भारतामध्ये सगळीकडे वापरावे आणि जे आपली मराठी भाषा आहे ती आम्ही महाराष्ट्रामध्ये अभिमानाने बोलत असतो